भारतातील माझे आवडचे आवडते राज्य नक्कीच महाराष्ट्र आहे जिथे मी जल्मली मोठी झाली महाराष्ट्राने मला भरभरून दिलेलं आहे जे मी त्याचे पांग कधीच नाही फेडू शकत त्यामुळे महाराष्ट्र हा नक्कीच माझा नंबर वन चॉइस असेल पण जर सेकंड म्हणाल तर मला हिमाचल प्रदेशला जायला आवडेल कारण हिमाचल प्रदेशला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे माझ्या महाराष्ट्रात पण आहे पण हिमाचल प्रदेशला भरभरून दिलेलं आहे आणि माझी खूप इच्छा आहे की हिमाचल प्रदेश बघायला जावं कारण प्रकृतीनी खूप दिलंय खूप पाहण्यासारखं आहे आणि निसर्ग आपल्याला जे देतो त्याची आपण परतफेड कधीच करू शकत नाही त्यामुळे मला नक्कीच हिमाचल प्रदेशला जायला प्रवास करायला आवडेल